माझी एक लहान बहीण आहे मला असं वाटतं की तिने खूप शिकावं व तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं मला असं वाटतं की तिने तिला जे आ व्हायला आवडते ते तिने त्याच्याकडे फोकस केला पाहिजे व तिला डॉक्टर व्हायला आवडत असेल तर तिने पूर्ण काँट्रान्सेशन त्याच्यात द्यायला पाहिजे व तिने डॉक्टरीकडेच बघायला हवं आणि प्रत्येकवेळेस तिने तिची मेहनत करायला हवी मला असं वाटतं की मुलींनी शिकायला पाहिजे खूप साऱ्या आता मुलींसाठी सुखसुविधा निघाल्या आहेत अशा खूप साऱ्या योजना आहेत ज्यामध्ये मुलींना शिकवलं जाते व अशा ऑनलाईन ॲप्स पण असतात त्यामध्ये मुलींनी सहभागी व्हावे व मुलींनी त्याचं करियरवर फोकस करावं मुलींनी खूप शिकावं व आजकालच युगच आहे की मुली खूप पुढे जातात व खूप ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मुली खूप हुशार असतात शाळेतही मुली खूप हुशार असतात व मुलींनी त्यांचं बघावं पुढे जावं मुली स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करू शकतात व करतातही आजकालच्या मुली खूप हुशारही आहेत प्रत्येक ठिकाणी एकट्या जातात व मुलींनी शिकावं शिक्षणाच्या बाबतीत त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात तर खूप साऱ्या अशा योजना असतात की ते त्यांना मदत करतात अशा योजनांमध्येही त्यांनी सहभागी व्हावे मुलींसाठी खूप साऱ्या सोईसुविधा आहेत जसं की क्लासेस पण असतात त्याचीही फी कमी असते मुलींना खूप सारे आता पैसेही कमी घेतात खूप साऱ्या ठिकाणी मुलींनी त्यां त्याच्यातही सहभागी व्हावे मुलींना अशा योजनांकडून शिकण्यासाठी पैसेही भेटतात त्या शाळेत हुशारही असतात आणि खूप पुढेही जातात त्यांनी त्यांचा देश देशही पुढे नेला आहे आजकालच्या मुली देशही चालवतात प्रत्येक ठिकाणी